तंत्रज्ञान आणि दळणवळणातील प्रगती त्याचा इतिहासावर परिणाम हा फार मोठा विषय आहे कारण ह्याची सुरुवात फार पूर्वीपासूनच करावी लागेल कारण कारण पूर्वीच्या काळी दळणवळण नावा नावा दळणवळणच्या नावानं शून्यच होतं क टपाल जा टपाल जायचं ते पायी चालत नेत असंत नंतर हळूहळू ते घोड्यावरनं जायला लागले ह्या याच्यामध्ये किती वेळ जायचा व किती वेळ जायचा त ते प प्रवासच त्याचा इतका कष्टदायक असायचा की त्याला काही अर्थच नाही परंतु त्यावेळेला आधुनिक दळणवळण नसल्यामुळे किंवा तंत्रज्ञान नसल्यामुळंळे क त्यामुळे खूप अडचणीचं व्हायचं प ते मध्येच लोक पसा पकडले जायचे मारले जायचे ते मध्येच सगळी इ्फ माहिती सगळी ग हे के माहिती सगळी जाऊ दे हे काय झालेलं नाही चांगलं